मनोरंजनात्मक भरपूर उपकरणं आहेत जसं मोबाईल झालं टी वी झालं त्यानंतर डेली लाईफमध्ये आम्ही क्रिकेट वगैरेही खेळतो फुटबॉल खेळतो ग्रुपमध्ये क्रिकेट वगैरे खेळतो आमचे सामनेही होतात त्यानंतर मोबाईल्समध्ये आम्ही कम्बाईन गेमही खेळतो मला जास्त करून मोबाईल मोबाईल आणि मोबाईलमध्येही वाचन वगैरे करणे आवडते जे फनी फनी वेब्स वगैरे येतात फनी फनी जोक्स वगैरे येतात ते वाचायलाही आवडतो मी आपल्या मोकळ्या वेळेत मित्रांसोबत जास्त करून क्रिकेट खेळतो त्यानंतर फुटबॉलसुद्धाही खेळतो